महाराष्ट्राच्या बसबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या ज्या बसेस आहे त्या आत्ता येणाऱ्या खूप चांगल्या बसेस आलेल्या आहे तरी त्यावरचे ड्रायव्हर्स सीट ड्रायव्हर हे फार चांगले आहेत सीटा कम्फर्टेबल झालेल्या आहेत वरील सगळं स्टोरेज वगैरे वाढलेले आहे खिडक्या चांगल्या बसवलेल्या आहेत जागा जागा भरपूर आहेत आणि मेन म्हणजे मुख्य कारण ते डिझलवर चालणारे आहेत आणि डिझलवर चालण्यात चालतं असल्यामुळे त्याचा वेग पण खूप वाढलेला आहे आणि चांगल्या ॲव्हरेजमधे खूप दूरपर्यंत जाणारी बसेस महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलेलं आहे मी बसने नागपूर ते पुणे प्रवास केलेला आहे मला बसमध्ये कोणत्याच प्रकारची अडचण आलेली नसून नागपूर ते पुणे माझा प्रवास खूप छान आणि सहज असा शक्य झालेला आहे